मला शाकाहारी प्रकारचे जेवण आडते आवडते त्यामध्ये प्रत्येक भाज्या हिरव्या भाज्या यांचा सर्वांचा समावेश असतो ते आपल्या शरीरासाठी पोषक असतात त्यामध्ये सर्व विटामिन प्रोटीन्स आपल्याला मिळतात तसेच कडधान्याचं सेवन केल्यावर त्यामधून बरेच पौष्टिक तत्त्वं आपल्या शरीरामध्ये जातात मला साधे आणि स सोपे बनलेले जेवण आवडते